लग्नासारखं समारंभ म्हटला की पाणी हे मोठ्या प्रमाणात लागणारच त्यासाठी व्यवस्था करण्यासाठी जर स्वतःची विहीर किंवा बोरवेल असेल तर उत्तम पण ते सुद्धा त्या प्रमाणात मिळालं नाही समजा जर उन्हाळा असेल तर विहिरीत तेवढ्या प्रमाणात पाणी मिळणार नाही आणि बोरवेलचीसुद्धा पाण्याची पातळी खाली जाऊ शकते त्याच्यासाठी एखादं पाण्याचं टँकर मागवून घेऊ शकते एक दोन दिवस आधी वेगवेगळ्या टाक्या भाड्यावर घेऊन त्यामध्ये पाणी साठवून ठेऊ शकते हे करत असताना पाण्याची काटकसरसुद्धा कुठे होईल ते बघू शकते नंतर पाण्याचं जास्त अपव्यय होऊ नये म्हणून त्याकडे बघू बघू शकते हे टँकर प्रायवेट म्हणजे खाजगी लोकांकडून विकत घेऊ शकता किंवा गव्हर्मेंटसुद्धा हे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देते माफक किमतीमध्ये आणि पाण्याचे डॅंगरसोबतच पिण्याच्या पाण्यासाठी जे बाटल्यांमध्ये पाणी पॅक करून मिळतं म्हणजे पॅकेज ड्रिंकिंग वॉटर बॉटल्स ते घेऊ शकतो हे एखाद्या स्टोरेजमध्ये स्टोअर होऊ शकते जे जीवनाम जे लग्नामध्ये होणाऱ्या जेवणांमध्ये वापर होऊ शकतो